हां यशोधन कार्यालय ना मी नरेंद्र बाटणकर बोलतो आहे सांगलीमधून हां मी गावभागात राहतो मला सव्वीस आक्टोबर सव्वीस आक्तोबरला आपलं कार्यालय मिळू शकतं का ॲवेलेबल होऊ शकेल का सव्वीस अक्तोबरला सकाळी अरे वा वा सव्वीस अक्तोबरला माझ्या आई वडिलांचं लग्नाचा पंचविसावा वाढदिवस आहे पंचवीस वर्ष होत आहेत लग्नाला पूर्ण तर त्यानिमित्त्यानं मला तिथं एक कार्यक्रम आयोजित करायचा आहे साधारणपणे दीडशे लोकांना तिथं मला जेवण आणि हे असं सगळं तिथं द्यायचं आहे काही थोडा आधीचा कार्यक्रम आणि मग जेवण साधारण दीडशे लोकं आहे हां तर आपल्याला तिथं काही त्या पद्धतीचं काय आहे तिथे म्हणजे तुम्हाला त्याबद्दलची माहिती काही देत हां बोला

हो द्या ना द्या

अच्छा हो

एक लाखाचं

अच्छा

अच्छा तीन लेअरचा के बरं

हो चालेल ना आपल्याकडं ए सी ए सी आहे ना आपला हॉल कम्प्लीट हॉल ए सी आहे ओके ठीक ठीक आहे हो हो ओके ओके ओ ओके ठीक आहे ना ठीक आहे ॲडवान्स काही आधी द्यावा लागेल त्या संदर्भातलं काही हो माझं सव्वीस अक्टोबर ही नक्की तारीख आहे म्हणजे नक्की करा म्हणजे तुम्ही

हो मी मी मी मी तुम्हाला एक दोन दिवसात येऊन भेटून जाईन मला त्या संदर्भात तुम्ही व्यवस्थित डिटेल्स ठरवायला बरं पडेल अशानं हां चालेल हो चाल